नमश्कार सर माझं नाव संध्या अशोक नंदा गवडी आहे मी इंदोरा नागपूर व वरून बोलत आहे मी काही दिवसापूर्वी माझ्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता पण अध्यापपर्यंत माझ्या आज आजाची काही नोंद मला मिळालेली नाही माझ्या अर्जाची तारीख सात आठ नऊ दोन हजार प चोवीस आहे माझ्या पावती क्रमांक सात पाच सात आठ दोन आठ नऊ एक दोन तीन तीन पाच दोन ए असा आहे तर मला केव्हापर्यंत तुम्ही माझं अपडेट मिळवून देऊ शकता किंवा मला म्हणजे मला पुरेसं मला जास्त वेळ नसतो माझं जॉब असते मी येऊ शकत नाही तर तुम्ही केव्हापर्यंत मला अपडेट मिळवून देऊ शकता